हॅलो शुलू कुठे आहे अरे काय फोन नाही काय नाही किती दिवस झालं फोन केला होता उचलला नाही काही नाही काय नाही अरे आता सुट्ट्या लागल्या आहेत आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं त्यासाठीच फोन केला होता तुला आहे का वेळ हा त्यासाठीच फोन केला होतं की आपण सुट्टीचं काहीतरी नियोजन केलं पाहिजे कुठेतरी फिरायला जायला पाहिजे हा सर्वांना घरच्यांना वगैरे घेऊन हां मुलांनाही सुट्ट्या लागल्यात तुझ्या लागल्या असतील ना सुट्ट्या हां त्याचमुळे कारण सुट्टीचं सीजन आहे त्यामुळं आपण कुठंतरी फिरायला जाईला पाहिजे असं मला वाटतं हा त्यासाठीच तुला फोन केला होता की आपण जाऊ फिरायला हां विमानांनी ओके राहील हां सगळ्यालाचं कम्फर्टेबल चांगलं वाटेल असं कारण पहिलीचं वेळे आहे खूप मुलंही बसलेली नाहीत अजून विमानामध्ये हा मग घरच्यांच्या सगळ्यांचे आई वडिलांची मुलांचं तिकीट बुकिंग करावं लागेल हां विसा वगैरे काढावं लागतं ना पॅरिस हां लं पॅरिसला चांगले लंडन ते पॅरिस चांगलं आहे तुला कधी वेळ आहे कोणत्या तारखेला बुकिंग करायची म्हणजे एकदाच आपण बुकिंग केल्यानंतर चांगलं राहिलं सीट वगैरे जवळपास भेटून जातील आपल्याला दहा तारखेला चालेल का हां नक्की सांग म्हणजे कारण मी परत इकडे बुकिंग करेल परत तुझा अचानकच रद्द होईल दहा तारीख कन्फर्म समजू ठीक आहे दहा तारखेला मग मी तुला एकदा फोन करतो पण फोन उचल नक्की नाहीतर आजच्यासारखं परत फोन उचालणार नाहीस मी इकडं वाट बघत बसेल हां नक्की फोन उचलं मग दहा तारखेला आपण मेडिकल वगैरे करावं लागते ना घरच्यांचा व्हिसा काढताना हां हां सगळ्याचं आई वडिलांचं वगैरे हां तू पण घेऊन ये मेडिकलमध्ये आपल्या इथल्या जवळच्या दवाखान्यात जाऊ हॉस्पिटलमध्ये तिथे चेक करून घेऊ हा कागदपत्रं लागतील ना ते आधार वगैरे किंवा तुझं काही ट्रीटमेंट चालू असेल उपचार चालू असेल ती पूर्ण फाईल वगैरे घेऊन यावं लागेल आजार कुठले चालू आहेत का नाही बी पी शुगर वगैरे सध्या आहेत त्यानुसार आपल्याला कागदपत्राची फाईल घेऊन ये मेडिकलच्या आपण परत इथं फिटनेस वगैरे काढून घेऊ हा दहा तारखेला जायचं ना मग किती वाजेपर्यंत येतो आठ वाजेपर्यंत म्हणजे आठला नाही उघडणार दवाखाना दहा बारा दहा ते अकराला उघडते दवाखाना हां अकरा वाजेपर्यंत दवाखाना उघडेल आपण आठ वाजता निघू थोडं कारण गर्दी खूप असते त्या दवाखान्यात लवकर नंबर लावावा लागतो हो हो तुझी गाडी घेऊन ये ना हां आपण दोघं गाडीत जाऊ तुझ्या घरच्यांना घेऊन ये आई वडिलांना वगैरे सगळ्यांना हां मी पण घेऊन येईल तू पण आई वडिलांना घेऊन ये अकरा वाजेपर्यंत हो हो हो चालते हॉस्पिटलमध्ये भेटू आपण